दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी खेळ हे मनोरंजनाचे आणि तणाव दूर करण्याचे साधन म्हणून काम करते तर ते कसे तर मैदानी खेळ खेळल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळांमुळे सुधारते खेळांमुळे शारीरिक व्यायाम शिस्त इतरांशी आंतरक्रिया संघभावना वाढणे एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे असे अनेक फायदे असतात खेळ खेळल्याने दुर्गम आणि उपेक्षित असणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांचे आरोग्यही सुधारेल व त्यांची मानसिक स्थितीही चांगली होईल